माझ्या बागेत आलेली फुले आणि फळांचे मी असा उपयोग करते बागेत आ आलेली फुले मी देवाला वाहते मंदिरात हार करून नेते माझ्या बायकांना पण मी माझ्या घरी फुले आलेले देते त्यांच्या देवांना वाहायला मी फळांचे पण उपयोग करते कारण मी सर्वांना फळे वगैरे देते एकादशी वगैरे काही असेल तर मी त्यांना घर न घरी नेऊन देते मंदिरात पण देवाला देते ब्राम्हणाला देते सर्वांना वाटते माझ्या बगीचातले फळे मी सर्वांना देत असते कारण खूप फळे येतात माझ्या घरी खूप बगीचात आलेली फुले वगैरे मी सर्वांचे हार करते देवांना हार वगैरे चढवते माझ्या मंदिरात मी फुलांचे हार बायकांना गजरे गजरे पण देते त्यांना पण सगळ्या सुवासिनींना गजरे पण देते मी हळदी कुंकवाला आलेल्या बायकांना जानेवारी महिन्यात संक्रांतीला आलेल्या बायकांना मी सुवासिनींना मी ते गजरे म्हणून सगळ्यांना देत देते फळ फळांचे पण सगळ्यांना आलेल्या बायकांना पण देते त्यांच्या घरी पण देते फळ फळाला फळं सगळे एकादशी वगैरे काही असेल ना तर त्यांना सगळ्यांना मी फळे वाटप करते मी सर्वांना देते मंदिरात पण सर्वांना फळे वगैरे वाटत असते कोणी आले गेले त्यांना पण देते मला खूप असे आले की आलेले फळं वगैरे वाटण्याची आवड आहे